भारतातील सर्वात लोकप्रिय सर्वात सर्वात सर्वात लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे कारण की क्रिकेट आता भारतामध्ये आता राष्ट्रीय खेळ तर हॉकी मानला जातो परंतु हॉ हॉकीच्या हॉकी जास्त कोणी खेळत नाही जास्त कोणी खेळत नाही म्हणजे खेळतच नाही इथे जास्त कोणी जास्त खेळतात तर क्रिकेटच खेळतात आणि म्हणजे एका एका भारतातील स भारतातील जेवढी पॉपुलेशन आहे जेवढी लोकसंख्या आहे त्यातील त्यातील म्हणजे हरेका पाचजणापैकी ए दोनजणं हे क्रिकेट खेळत असतात कारण की क्रिकेट को क्रिकेट हा असा गेम आहे जो खूप म्हणजे मजेदार गेम आहे त्याच्यामध्ये अकराजणं असतात आणि एक बॅटसमन असतो आणि एक बॉलर असतो बाकी सगळे फिल्डर असतात आणि एक कीपर असतो आणि हे ब हे जे क्रिकेटचा जो गेम आहे तो खूप म्हणजे मी पण खूप जास्त खेळतो क्रिकेट आणि क्रिकेटबद्दल बोलू इच्छितो तो ज् पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्येच फेमस गेम आपण बोलू शकतो आणि याच्यामध्ये कसं क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध जर खेळाडू बघितले तर सर्वात सर्वात प्रसिद्ध खेळ हे आहे वीरा म्हणजे खेळाडू जर बोललं तर आपण विराट कोहली आहे विराट कोहलीच्या नंतर विराट कोहली आहे विराट कोहलीच्या नंतर आपला धोनी आहे रोहित शर्मा आहे आपल्या भारतातील वापस आता तो शुभमन गिल आहे इशान किशन वापस अजून खूप यंगस्टर्स आलेले आहेत यशस्वी जयस्वाल अशे खूप सारे प्ले आपण हे खेळाडू आपण बोलू शकतो आणि भारताबाहेर पल बाहेरील पण जे खेळाडू आहे क्रिस गेल आहेत वापस ए बी डी विलियर्स असे खूप सारे भारतातील पण खेळाडू आपण आपल्या म्हणजे या खेळाडूंमध्ये प्रसिद्ध खेळामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी त्यांचं नावं कमावलेलं आहे आणि मला सर्वात जो जास्त खेळाडू आवडतो तो विराट कोहलीच आवडतो कारण की त्यानी आत्ताच सर्व त्याचा रिकॉर्ड तोडलेला आहे त्यांनी शंभर त्यांनी पन्नास सेंचुऱ्या मारलेल्या आहेत पन्नास सेंचुऱ्या मारणं हे कोणचे खायची गोष्ट नसते कारण की पन्नास सेंचुरीमध्ये म्हणजे शंभरवेळा पन्नास त्यांनी मारलेले आहेत आणि मला म्हणूनच तो तो आवडतो त्यांनी सगळे रिकॉर्ड तोडलेले आहे आणि तो एक कंसीस्टंसी प्लेयर आहे क्रिकेटमधला